हॅलो मी एक स्विगीवरून बोलत आहे का मी एक स्विगीवर पिझ्झा ऑड्डर केला होता तर मला प् मी ऑर्डर मी तुम्ही माझी ऑर्डर डिलिवर करू शकता का मी संगम चौकातून बोलते माझं घ अपारमेंट सौदेवी कॉम्प्लेक्सला आहे मी थर्ड फ्लोअरला राहते तर तुम्ही माझी ऑर्डर डिलिवर करू शकता का